आजकालची युवा पिढी ही फक्त मोबाईल आणि मोबाईलमध्ये गुंतलेली दिसते आजकाल मुलं इंस्टाग्राम युट्युब आणि असे आणि कैक जे सोशल ॲप आहे त्याच्यावर ते कन्टेन्ट क्रिएट करत असतात रिल्स तयार करत असतात आपले व्युव्हर्स वाढवत असतात आणि त्या माध्यमातून आजकाल मुलं पैसा कमवायला लागलेली आहेत त्यांना कष्ट करायला जीवावर येत आहे आजकालची पिढी ही दिवसेंदिवस आळशी होत चाललेली आहे आपण जेवढं डिजिटल एरामध्ये जगत आहे त्या डिजिटल एरामध्ये मानसिक तणावापेक्षा केवळ ह्या सोप्या मार्गातून मुलं आजकाल पैसा कमावण्याचा आनंद लुटत आहेत